नळाच्या पाणीचा फायदा आम्हाला खूप झाला आहे याबद्दल मी बोलू इच्छित आहे नळाचं पाणी आम्हाला दररोज भेटतं आणि आमच्या दररोजच्या जीवनात ते कामी येतं जसं की आमच्या इथं बिल्डिंगमध्ये नळ आहे तर आमच्या बिल्डिंगला चोवीस तास पाणी असतं आणि मी हे बोलायचं ठरलं तर आमच्या इथं दोन वेगळेवेगळे नळ आहे जर अंघोळीचे पाणीचा नळ वेगळा आहे आणि पिण्याच्या पाणीचा नळ वेगळा आहे आणि जर हेच बघायला गेलं तर आमच्यासाठी खूप सोपं करतं ते नळ असल्यामुळं चोवीस तास पाणी असतं तर आम्ही कधी कोणचंही पाणी वापरू शकतो पिण्यासाठी पाणी पण पाणी वापरण्यासाठीपण पाणी वेगळं आहे आणि हेच जर ग्रामीण भागात बघायचं ठरलं तर त्यांच्याजवळ नळ नसल्यामुळं त्यांना खूप सारी अलचण होते जसं की त्यांना खूप लांब जायला लागतं तर हापशी वगैरेवर पाणी भरण्यासाठी पण आम्हाला तसं नाही करायला लागत आमच्या घर घरात नळ असल्यामुळं आमच्या बिल्दींगमध्ये तर आणि त्यांना पाण्याचापण खूप प्लॉब्लम होतो त्यांना एकाच टायमनी सगळं पाणी भरून आणायला लागतं तर हंडे घेऊन जाऊन वावायला लागतं पण आम्हाला नानी वाव्हायला लागत एकाच टायमी नळातून सगळं पाणी भेटून जातं धन्यवाद हाच नळाचा फायदा आमच्यासाठी